कोल्हापूरमध्ये रोजच्या रोज बनणारा पदार्थ म्हणजे मिसळ हा मिसळीचा हा पदार्थ सगळेजण आवडीनं खातात आणि प्रत्येक ठिकाणी मिसळीचे अनेक श्टॉल तुम्हाला दिसतील जसा बाहेर मोठ्या प्रमाणात मिसळीचे श्टॉल दिसतील त्या प्रमाणात घरामध्ये सुद्धा मिसळ हा प्रकार फार आवडीनं केला जातो यामध्ये सगळेजणं अगदी लहान मुलांपासून मोठ्ठ्या माणसांपर्यंत आनंदाने सहभागी होतात खाण्यासाठी मिसळ आहे खायची आहे किंवा आज मिसळीचा बेत आहे असं म्हटलं की सगळ्यांचा आनंद गगनात मावत नाही बाहेरून येणाऱ्या अनेक पर्यटक कोल्हापूरची मिसळ आवडीनं खातात तसंच कोल्हापूरमध्ये भेळ राजाभाऊची भेळसुद्धा प्रसिद्ध आहे मिसळीसारखाच भेळ हा एक वि विशिष्ट पदार्थ आहे जो सगळेजणं रांगा लावून खात असतात राजाभाऊची भेळ घेण्यासाठी रांगेत उभारावं लागतं इतके वर्ष राजाभऊची भेळ झाली प्रसिद्ध आहे की लोक आवडीनं हा पदार्थ खातात आणि बरोबर जाताना पॅक करून घेऊन सुद्धा जातात तसं कोल्हापूरमध्ये लाल ताांबडा पांढरा रस्सासुद्धा जास्त प्रसिद्ध आहे पण सगळ्यांची आवड म्हणजे मिसळ मिसळ करण्यासाठी खर्चही तसा मिनिममच येतो परंतु त्याच्यावर जो ताव मारला जातो तो मात्र अ काहीच त्याचं वर्णनच करता येणार नाही अशा प्रकारचा तो ताव असतो मिसळीसाठी सर्व लोक कुठून कुठून येतात कोल्हापूरमध्ये तर राजाभाऊची राजाभाऊची भेळ जशी प्रसिद्ध आहे तसं फरके मिसळ किंवा उद्यमनगरमधली मिसळ शामची मिसळ असे अनेक प्रकारची मिसळ खूप प्रसिद्ध आहे प्रत्येक ठिकाणच्या मिसळीची चव जरी वेगळी असली तरी कोल्हापुरी मिसळीची चव कुठल्याच जिल्ह्यामध्ये कुठल्याच राज्यामध्ये येऊ शकणार नाही इतकी सुंदर चव कोल्हापूरच्या मिसळीला आहे ही मिसळ दर रविवारी किंवा शनिवारी सुट्टीच्या दिवशी घरात विशेष कार्यक्रम असला तर लोकं आवडीनं करतात आणि खातात